आपली शिक्षणव्यवस्था जी आहे ती इंग्रजांनी आपल्याला जी आखून दिलेली आहे त्याच पद्धतीची शिक्षणव्यवस्था आपण अजूनपर्यंत चालू ठेवलेली आहे इतर देशांमध्ये मात्र काळानुरूप या शिक्षण व्यवस्थेमध्ये त्यांनी बदल केलेले आहेत त्यामुळे आज चांगल्या चांगल्या हुद्यांवर इ दुसऱ्या देशातील जे विद्यार्थी असतात ते चमकतात त्यामानाने आपल्या भारतातले विद्यार्थी एवढे जास्त प्रभाव पाडू शकत नाहीत कारण आपला जो श शिक्षणव्यवस्था आहे ती व्यवसायाभिमुख नाही जर व्यवसायाभिमुख जर शिक्षण दिलं तर तो विद्यार्थी शिक्षण त्याचं पूर्ण केल्यानंतर तो लगेच काही प त्याची कमाई आहे तो कमाई करू शकेल कुठे चांगल्या नोकरीला लागू शकेल किंवा स्वत चा उद्योगधंदा तो सुरू करू शकेल परंतु तसं न करता अजूनही आपल्याकडे इतिहासासारखा जो विषय आहे त्याच्यात एखाद्या राजाचा जन्म कधी झाला त्याचा मृत्यू कधी झाला त्याने किती लढाया केल्या कधी केल्या त्या किती लढाया तो जिंकला अर्थात ठीक आहे इतिहास शिकवा तुम्ही नाही असं नाही पण एवढं डीप किंवा एवढे खोलात जाऊन ते प्रश्न देण्याचा उपयोग काय आत्ताच्या विद्यार्थ्यांना त्या राजा कधी जिंकला किती लढाया हरला काय केला त्याचं आपल्याला आत्ता काहीच उपयोग होत नाही सध्याचे शिक्षण प्रत्यक्षात दरोजच्या जीवनात फार कमी उपयोगी पडतं देशाबद्दल त्यांच्या मनात कर्तव्यदक्षता ह्या शिक्षणामधून आणली पाहिजे हल्ली कसं होतं परीक्षेत डोक्याला ताण न देता प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांचे पर्याय दिलेले असतात त्या चार किंवा पाच पर्यायापैकी एकावर टीक करायचे असते परंतु जर ती जर उत्तरं चार ते पाच ओळीत लिहायला विद्यार्थ्याला सांगितली तर त्या विषयाचा विद्यार्थी तो अभ्यास पूर्ण करेल खोलात जाऊन अभ्यास करेल कारण त्याला त्या विषयावर त्या मुद्द्यावर चार ते पाच ओळी लिहायच्या असतात पण आपण काय करतो कुठल्या तरी एका याच्यावर टीक मारायची म्हणजे त्याला उत्तरंही समोर असतात पण तेच जर चाच पा चार पाच ओळीत जर उत्तर लहायचं म्हटलं तर त्याला त्याच्यासाठी त्याची स्मरणशक्तीवर त्याला ताण द्यावा लागेल त्याच्यासाठी त्याची स्मरणशक्ती जी आहे ती स्मरणशक्ती वाढेल त्याच्यामुळे तसंच आपल्या नागरिक म्हणून देशाबद्दल आपल्या देशाबद्दल आपली काय कर्तव्यं आहेत हे सुद्धा नीट खोलवर जाऊन त्यांना विद्यार्थ्यांना शिकवणं गरजेचं आहे आपण फक्त देशाकडून काय घेतो काय घेतलं पाहिजे आपले हक्क काय आहेत एवढंच प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असतं पण आपली कर्तव्य काय आहेत हे त्याचं त्यांना कधीच शिकवलं जात नाही त्यामुळे आपण म्हणतो की काहीक जसं जे ज्ञान दिलं जातं आता जर समजा कॉमर्सचा विद्यार्थी असेल तर त्याला जे काही गणितं वगैरे शिकवले जातात ते प्रत्यक्षात तो एखाद्या संस्थेमध्ये जर नोकरीला लागला तर त्याला किती प्रमाणात त्याचा उपयोग होतो तर त्याचा उपयोग त्या तिथे त्याला काहीच होत नाही तिथे गेल्यानंतर त्याला प्रत्येकाकडून सगळी माहिती करून घ्यावी लागते त्याला त्या गोष्टी शिकाव्या लागतात त्यामुळे प्रत्यक्षात आपले शिक्षण व्यवस्थेमध्ये जे काही शिकवलं जातं त्याच्यापेक्षा व्यवसायाभिमुख आणि ॲक्च्युअल प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे ते विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे असं मला वाटतं